काय म्हणता तुम्ही तिथे आलात असं कसं तिथे याल माझं माझ्या घरापासनं लोकेशन दहा मिनटावर आहे तुम्ही मला इथे कुठे दिसत नाही आहात तुम्ही कुठे आलात राजलक्ष्मी किराणा स्टोअर नाही नाही नाही ऐका ऐका तुम्ही चुकीचा चुकीचा टर्न घेतला आहे तुम्ही मला वाटतं हत्ती गणपती चौकातनं राईट घेतला आहे तो राईट घेऊ नका हत्ती गणपती चौकातनं जरा पुढे आलात की तुम्हाला यूटन दिसेल तो यूटर्न घेतलात की तुम्हाला लेफ्ट दिसेल लेफ्ट हां हां लेफ्ट लेफ्ट यूटर्न घेतल्यानंतर तुम्हाला लेफ्ट दिसेल आधीच दिसणार नाही हां यूटन घेतलात तुम्हाला लेफ्ट दिसला तिकडनं तुम्ही दोन मिनटं सरळ आलात की सहकार नगर सोसायटीत येणार तुम्ही सहकार नगर सोसायटी हां सहकार नगरमध्ये आलात हां अरण्येश्वर मंदिराकडे या हिरण्येश्वर नाही हो अरण्येश्वर मंदिर अरण्येश्वर मंदिराकडे आलात हां हां हां स्वयंभूचं मंदिर अरण्येश्वर अरण्येश्वर मंदिराकडनं तुम्ही लेफ्ट घ्या तिथे तुम्हाला दिलखुश चहावाले दिसतील दिलखुश चहा सेंटर हां दिलखुश चहा सेंटर कडनं तुम्ही लेफ्ट घ्या परत एकदा लेफ्ट हां तिथनं सरळ आलात की तुम्हाला टांगेवाला सोसायटी म्हणून विचारा काय सरळच आहे दोन मिनटं दिसतील तुम्हाला घोडे इथे हां टांगेवाला सोसायटीतनं तुम्ही सरळ आलात ना हां गल्लीच आहे गल्लीच आहे टांगेवाला हाउसिंग सोसायटी

हां टांगेवाला हाऊसिंग सोसायटीत आलात हिरण्यकेशी सोसायटी हिरण्यकेशी अपारमेंट त्या टांगेवाला कॉलनीमध्येच आहे हिरण्यकेशी अपारमेंट तुम्ही तिथनं सरळ दिसला सरळ गेलात ना की तुम्हाला लेफ्टला हां इंडिका आहे ना पासष्ट पंचवीस एम एच बारा पासष्ट पंचवीस इंडिका हां हां हां तुमच्या तुमच्या उजव्या बाजूला बघा हात दाखवतो आहे ओके ओके ठीक आहे